हॅलो संतोष मोरे गाईड हां आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणजे असं फिरायला आम्ही वीस जण आहे तर तुम्ही आम्हाला गाईड करू शकता नाही आम्हाला किल्ले बिल्ले किल्ले वगैरे चालेल किल्लेपण दाखवले तर चालेल मंदिर दाखवले तरी चालेल हां मग कुठे आता नाही आम्हाला रायगड साईडचं तर रायगडचं काय आहे महत्त्व

गणपती पुळेला आहे चांगलं आहे का दर्शन आणि तिथे आमच्या दो वीस जणं मैत्रिणी सगळ्या आम्ही मित्रमैत्रिणी वगैरे आहे तुम्ही त्यांना गाईड करायला तुम्ही एकटेच करणार आहे का अजून कोण आहे तुमच्याबरोबर

हां नाही जसं आम्हाला तुम्ही ठिकाण सांगाल तसं आम्ही जाऊ पण आम्हाला माहिती पाहिजे ना ते ठिकाण म्हणजे जाण्याचे

पण वीस जणांना गाईड करायला तुम्ही एकटेच आहेत का अजून दोघंतिघं आहेत तुमच्याबर

हां पण आम्ही तुम्हाला अमाऊंट अर्धी देणार अर्धी नंतर देणार पूर्ण नाही देऊ शकत आम्ही जेव्हा फिरणार तेव्हा देऊ मला पूर्ण पेमेंट करणार ना आम्ही

आणि च ठिकाण वगैरे सगळे सांगा म्हणजे रायगडचं वगैरे म्हणजे तुम्ही व्यवस्थित आम्हाला हां आणि गणपती पुळ्याचं काय आहे तिकडे मंदिर आहे ना किती ठिकाणं आहे किती ठिकाणी आहे तुमचं म्हणजे किती ठिकाण दाखवणार आम्हाला तुम्ही दोन तीन

अच्छा हां अच्छा तर त्या तुमच्या ट्रॅव्हलेजच्या बसेस असतात तुमच्या तिथे का असं बस बस असतात तुमचे हां

राईटचना आम्हाला अच्छा तरं हां चालेल हां हां चालेल हां मग मी तुम्हाला पेमेंट हे करते अच्छा चालेल ओके